नमस्कार मी प्रतीक सावंत मला तुमच्या वाहतूक एजन्सीकडे चौकशी अशी करायची आहे की मी तुमच्या ओला या एजन्सीबद्दल फार ऐकले आहे व मला आता एक बारा जूनला सेव्हन सीटर ऑर्टिगा हवी आहे मी सावंतवाडीमध्ये राहत आहे मला सावंतवाडीहून पुण्यामध्ये जायचे आहे त्यासाठी मला चौकशी अशी करायची आहे की तुमचे भाड्याची रक्कम किती होईल व जो ड्रायवर असेल तो चांगल्या व्यक्ती हवा व त्याने कुठचेही व्यसन करू नये ड्रायविंगच्या वेळी ह्याबद्दल चौकशी करायची आहे